आरोग्य खर्च सध्या एवढे वाढलेले आहेत साधं कायतरी आपल्याला दवाखान्यात जायचं झालं की पहिली आमची फी भरा काउंटरला त्याशिवाय पेशंट ॲडमिट करून घेत नाही आरोग्य विमा किंवा नवीन नवीन योजना ज्या सरकारनं आणलेल्या आहे ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी असू देत किंवा सर्वसामान्य लोकांच्यासाठी असू देत त्यांचा उपयोग आपल्याला होऊ शकतो रुग्णालय सेवेच्या बाबतीत बऱ्याच जणांची उदासीनता आढळते कारण रिपोर्ट लवकर घेत नाहीत रिपोर्ट लवकर मिळत नाहीत पेशंटला ॲडमिट करून घेत नाही आहेत किंवा लवकर ट्रीटमेंट देत नाही आहेत पैसे भरल्याशिवाय आत घेत नाही आहेत ॲडमिशन फॉर्म भरल्याशिवाय आत येऊ शकत नाही पेशंट इत्यादी समस्या रुग्णालयात येऊ शकतात तसंच डॉक्टर वेळेवर हजर आहेत की नाही कधी ऑपरेशन ठरलं असेल तर ते दुसऱ्या दिवशी घेतात किंवा वेळेवर करत नाही इमर्जन्सी पेशंटला लवकर बघितलं जात नाही इत्यादी समस्या दवाखान्यात आपल्याला उद्भवू शकतात राज्य सरकारनं भरपूर सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याचा लाभ गरीब जनतेसाठी होऊ शकतो सर्वसामान्य माणसाला दवाखान्याचे फेरे घालायला लागू नयेत यासाठी जन धन योजना किंवा आणखी कुठल्या कुठल्या योजना सरकारनं चालू केलेली आहेत त्याचा ही उपयोग करून घेता येऊ शकतो अशा प्रकारे राज्य सरकारच्या योजनांचा लाभ घेऊन आपण दवाखान्यात निश्चित रूपानं चांगले फायदे मिळवू शकतो आणि आपल्याला चांगले डॉक्टर भेटू शकतात असं मला वाटतं